बाईक चालवणे पर्यापूरण करण्यासाठी काही उपाय मी सांगत आहे हे बाईक चालवणे म्हणजे प्रत्येक तरुणाईला खूप आवडते याचा क्रेज आहे सर्वप्रथम हे पाऊल उचलणं सर्व कठीण आहे असं मला वाटते कारण सध्या तरुणांना खूप क्रेज आहे प्रत्येकाला वाटतं माझ्याकडे स्वत ची गाडी असावी बाईक असावी खूप चांगल्या प्रकारे तरुण चालवतात पण पण हे आपल्याला थोडं पर्यावरणपूरं करण्यासाठी मला वाटते सर्वांनी सर्वप्रथम आठवड्यातले काही दिवस आपल्या मनाच्या आनंदासाठी स् स् सरताच्या सुखासाठी बाईक चालवावी आणि बाकीच्या दिवशी पब्लिक ट्रान्सपोर्टचा त्यांनी वापर करावा असं मला वाटतं आणि जर जमलंच तर आपण आजकाल सी म्हणजे इलेक्ट्रिकल बाईक्स पण येत आहेत त्या त्याचा वापर म्हणजे जास्तीत जास्त तरुणाईने करावा म्हणजे आणि जास्त म्हणजे आडाणी लोकांनी म्हणजे म म्हाताऱ्या लोकांनी जसं बघायला गेलं त्यांना तर आजकाल म्हणजे गाड्याचं हे नाही आहे म्हणजे बाईकचं तेवढं म्हणजे व्यसन नसतंय पण त्यांनी म्हणजे मग इलेक्ट्रिकल गाड्याकडे वळलं पाहिजे आणि तरुणांनी पण हळूहळू जेव्हा आपला आनंद जसा जसा म्हणजे जसं जसं वय वाढत जातं तसं तसं थोडं क्रेज कमीच होत जातं त्यामुळे मन त्यांनी पण इलेक्ट्रिकल गाड्यांचा वापर केलाच पाहिजे असं मला वाटतं आणि जर जमलेच तर पब्लिक ट्रान्सपोर्टचा पण वापर त्यांनी करावा